जेव्हा मी ॲम्रेन कंपनीची वॉच घेतलेली होती तर तेव्हा मला फस्ट टाइम ती खूप छान वाटत होती पर त्यानंतर ती थोडे थोडे प्रॉब्लेम द्यायला सुरवात केली कारण ॲम्रेन कंपनीने आम्हाला सांगितलेलं होतं की ही वॉच वॉटरप्रूफ आहे आणि तुम्ही पाण्यामध्ये किंवा रेनी सिझनमध्ये वापरल्यास याला काही होणार नाई बट जेव्हा जेव्हा मी ते रेनी सिझनमध्ये वापरली तर ती थोडं थोडं प्रॉब्लेम द्यायला सुरवात केली जी त्याची स्क्रीन वगैरे आहे तर आहे तर त्यावरती वेगवेगळे प्रकारचे मला क्रॅचेस वगैरे दिसून येत होते त्यानंतर मी कस्टमर केयरला फोन केला तर कस्टमर केयरवाले ना सांगितलं होतं की हे तुम्हाला आम्ही वॉच मॅनिफॅक्चर करून देऊ परत असं तसं बट त्यांनी तसं काहीही केलं नाही आणि ते टाईमच्या टाइम वॉचचे जे रिव्ह्यू वगैरे आहे त्यामध्येच फक्त चांगलं सांगत होते आणि जेव्हा आम्ही बोललो तर तेव्हा ते काहीही त्यांनी आम्हाला हे दिला नाही